माझ्या परिसरात नवीन व्यवसाय म्हणजे तो म्हणजे सेंद्रिय शेतीवर सुरु केलला जाऊ शकतो

व्यवसाय जर सु जर सुरु करायचा असेल तो म्हणजे नेहमी चालणारा असावा त्या कौ ते तो व्यवसाय चालला पाहिजे अशा हिशेबानेच आपल्याला व्यवसाय करावा लागेल तो म्हणजे सेंद्रिय शेतीचे प्रोडक्ट कारण सेंद्रिय शेती हे काळाची गरज आहे आणि सेंद्रीय ख शेतीच आपला म्हणजे खर्च कमी खर्च कमी झाला तर शेतकऱ्याला उत्पन्नात वाढ नक्कीच होणार आणि उत्पन्न पण चालणार आणि खर्च पण कमी होणार आणि सेंद्रिय प्रोडक्ट असे आहे की ते शेतकऱ्याची शेती जिवंत ठेवून त्याचा आर्थिक उत्पन्न वाढवू शकतो म्हणूनच आपल्या परिसरात आपण सेंद्रिय शेतीच्या वर लागणारा जोडधंदा म्हणून आपण सेंद्रिय प्रोडक्टचा व्यवसाय सुरु करतो कारण आपल्याला तो का करायचाय कारण रोजगार मिळणं हे नक्की नाही आहे कारण सरकार प्रत्येकाला रोजगार देऊ शकत नाही त्यामुळे स्वतंत्र व्यवसाय करणं खूप महत्त्वाचं हाय आणि तो स्वतंत्र व्यवसाय आपल्याला करण्याकरता सेंद्रिय शेती याला जोडधंदा म्हणजे सेंद्रिय शेतीचे प्रोडक्ट